हॅलो नमस्कार सर फुले चौक उत्तम नगर येथून मी बोलतो आहे सर मी ज्या परिसरामध्ये राहतो तेथे कचरा संकलनासाठी कचऱ्याचे डब्बे ठेवण्यात आले होते परंतु मागील दोन दिवसापासून हे कचऱ्याचे डब्बे गायब झाल्याचे दिसून येते त्यामुळे माझ्यासहित इतर सगळ्याच रहिवाश्यांची कचरा कुठे टाकावा हा मोठा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे गेले दोन दिवस हा कचरा आजूबाजूला पसरला आहे त्यामुळे रस्त्यात आणि परिसरामध्ये दुर्गंधी पसरली तरी मी आपणास विनंती करतो की फुले चौक उत्तमनगर येथील त्या बागेच्या शेजारी असलेल्या ठिकाणी कचरा संकलनाच्या ठिकाणी आपण दोन उत्तम दर्जाच्या कचरापेट्या आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून हा कचरा आम्हाला व्यवस्थितरित्या आम्हाला गोळा करता येईल आणि त्याची विल्हेवाट लावण्यात येईल आणि त्यामुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर होईल आणि परिसरामध्ये दुर्गंधी पसरणार नाही आणि रहिवाश्यांना दिलासा मिळेल धन्यवाद सर